पूर्वी जागा मुबलक असल्यामुळं प्रत्येक घर हे जमिनीवर असायचे बहुतेक आणि त्या घराला परसदार असायचं आणि त्या परसामदे अनेक भाज्या लावल्या जायच्या शेती असणारेसुद्धा आणि नसणारेसुद्धा जसं की कडीपत्ता कोथिंबीर आलं ह्या सगळ्या वारंवार स्वयंपाकाला लागणाऱ्या छोट्या छोट्या गोष्टी आपण स्वता परसदरातनं ताज्या आणून वापरू शकत होतो पण आता लोकसंख्येमुळं किंवा नोकरी धंद्यामुळं लोक शेती सोडून बाहेरगावी जातायेत आणि त्यामुळं त्यांना स्वतःच्या घरी थोडी का होईना आपल्या घरात बाग असाविशी वाटतं कारण जिथं बाग असतं किंवा एखादं फूल असतं तिथं प्रसन्नता आजूबाजूला असते हे आपल्याला जे बिंबवलंय मनापासनं आणि ते खरं पण आहे तर अगदी एक खोलीचं घर असलं तरी प्रत्येकाच्या दारात तुळस किंवा एखाद्या जुन्या कुंडीमध्ये सदाफुलीचं झाड दिसतं त घरात जेवढी म्हणून जागा आहे मग ते हँगिंग कुंड्या असू देत किंवा जमिनीत असू देत किंवा एखाद्या भांड्यात असू देत आपण बाग निर्माण करू शकतो आणि त्याची देखभाल तर कुठल्याही बाहेरची गोष्ट विकत न आणता होऊ शकते जसं की आता तुमच्या घरामध्ये जे स्वयंपाकामधला जो ओला कचरा असतो तो बाजूला ठेवन जर तुम्ही ते एका मोठ्या डब्यात साठवून जर त्यावर दुसरी माती घातली तर घरामध्येच तुमचं त्याच्यासाठी खत तयार होतं जैवीक खत तयार होतं आणि त्यामुळं तुमची बाग अतिशय सुंदर वाढू शकते की ज्याच्यामुळं दुसरीकडचं खत आणायची गरज नसते आणि ते अतिशय स्वस्त पडतं असं वाटतं की बागेसाठी मग आपल्याला हे आणायलं पाहिजे का बाहेरचं काही गोष्ट आणयला पाहिजे का नाही जुन्या गोष्टी घेऊन तुम्ही त्या सुशोभित करून जर घरात आहे त्या गोष्टीतून तुम्ही जैविक कचरा वापरून जर तुम्ही जा बाग फुलवली तर ते तुम्हाला अतिशय स्वस्त पडतं त्याशिवाय तुमचा रोजचा भाजीपाल्याचा खर्च त्याच्यातून निघू शकतो त्यामुळं प्रत्येकाच्या घरी जसं जमेल तसं जमिनीत नसेल तर बाल्कनीत बालकनीत नसेल तर दाराच्या छोट्या छोट्या कुंडीमदे तुम्ही बा बाग करू शकता आणि त्याच्यावर तुमचं रोजची पालेभाजीची निकड भागू शकता आणि घराचं सौंदर्य पण वाढू शकता आणि तेही कसं फुकटात कारण समजा आता त्या जाग त्याच फुलझाडावर तुम्हाला काही अज जीव जंतू वाढतायेत असं वाटलं तर तुम्ही सरळ काही काही वेळेला लिंबू आणि थोडंसं सोडा वा याचं पाणी जर शिंपडलं तर ते जीवजंतु नाहीशी होतात आणि तुमची बाग परत टवटवीत होते किंवा त्या बागेला बुरशी वगैरे यायला लागली तर तंबाखुचं पाणी सुद्धा तुम्ही जर वापरलं घरात तरीसुद्धा तुम्हाला वेगळी औषधं आणि फवारणी करण्याची गरज नसते त्याच्याशिवाय बागेच्या एका रोपापासनं तुम्ही अनेक रोपं तयार करू शकता त्याचं स्वतंत्र तुम्ही स्वता बिझनेस सुरू करू शकता किंवा ती रोपं कुणाला इतर देऊन अनेक घरामध्ये जशी बाग आहे तशी इतर इतरांनासुद्धा बाग करण्यासाटी उद्युक्त करू शकता त्यामुळं घरातील बागेची देखभाल करणं हे अतिशय सोपं आणि आनंदाचा भाग असतो